आता उन्हाळा लागला जे पिक होतं ते निघालं आता त्याची कचरा असला तो कापून घ्यायचा नांगरट करायची नांगरट केल्यानंतर काही दिवस त्याला ऊन खाऊ द्यायचं ऊन खाल्ल्यानंतर मग आणखीन त्याची डबल वाई करायची वाई केल्यानंतर जो कचरा असते तो वेचायचा वेचल्यानंतर मग पावसाची वाट पहायची पाऊस आल्यानंतर आणखीन मग त्या त्याची वाई करायची म्हणजे मग त्या जमिनीची लेवल लागून जाते नंतर मग पाऊस यायची वाट पहायची पाऊस आल्यानंतर मग आणखीन राईन करायचं नंतर मग पेरणी करायची पेरणी झाल्यानंतर त्याला खतगित द्यायचं डवरणी करायची

नंतर मग फेर झाल्यानंतर मग निंदण करायचं निंदण झाल्यानंतर मग त्याची फवारणी करायची फवारणी झाल्यावर नंतर आणखीन फेर मारायचा असं चालूच ठेवायचं नंतर आणखीन आणखीन फवारणी करायची खत टाकायचं नंतर मग त्याला फुलं यासाठी आणखी फवारणी करावं लागते टानिक मारावं लागते नं नंतर आणखीन मग त्याला कळ्या धरण्यासाठी कळ्या धरण्यासाठी आणखीन फवारा मारावा लागते असं करून ते कास्तकारी चालूच ठेवावं लागते नंतर मग त्याच्यावर अळी येते नंतर मग आणखीन अळीचा फवारा मारावा लागते अळीचा फवारा मारल्यानंतर मग पहावे लागते अळी जीवंत आहे का का मेली मेली जर नसली तर मग आणखीन मग अळीचा फवारा मारावा लागते असं ते कास्तकारी चालूच ठेवावं लागते त्यावेळेस पिक चांगलं राहाते नंतर मग त्याच्यात निघालेलं गवत राहते ते गवत मग बाया लावून कापून घ्यायला लागते नंतर ते सुकून जाते मग सुकल्यानंतर मग ते कापायला येते कापायला आल्यानंतर मग मजूर सांगावं लागते मजूर सांगितल्यावर मग त्याची कापणी करून नाही आम्ही शक्यतोवर तर रोजानं सांगतच नाही कारण रोजानं कसं आहे आपल्याला ते महागात पडते त्यापेक्षा ते बॅगीप्रमाणं दिलं म्हणजे मग आपल्याही डोक्याला ताण राहत नाही हां मजूर मग चांगलं काम करते ते सर्व कापूनही घेतात आणि जमाही करतात जमा केल्यानंतर पूर्ण गंजी पण लावून देतात हां आपल्या डोक्याला मग एवढा ताण नाही राहात रोजानं म्हटलं की घरुन बायाही आपल्यालाच काढावं लागतात त्याचा टाईम झाला की त्या काही थांबत नाही मग ते खूप महागात जाते त्याच्यानं मग ते कसं आहे उदळ देलं आणि मग आपल्या डोक्यालाही ताण नाही राहात काळजी त्यांनाच राहाते की आपल्याला बुवा रोज पडला पाहिजे या हिशोबाने तेही कामं करतात मग झपाट्यानं करतात असं आहे ते ज्याच्यानं रोजाना काही आपल्याला परवडत नाही ते कसं आपण पंचवीसशे रुपये बॅगीप्रमाणं त्यांना देऊन द्यायचं नंतर मग ते सर्व आपला माल गंजी लावून देतात त्याच्यानंतर मग मशीन सांगावं लागते मशीनवाला आला की त्याचे वेगळे रेट राहातात तोही पोत्याप्रमाणं काढते ते दीडशे ते दोनशे रुपये पोत्याप्रमाणं काढते तो मग आपली गंजी राहाते त्याच्यात सर्व माणसं राहातात मशीनवाल्याचे तर जेवढं आपल्याला सोयाबीन झालं त्या पोत्यांप्रमाणं दोनशे रुपये पोत्याप्रमाणं समजा तो आपल्या इकडे हिशोब करते हां तेवढे पैसे त्याला द्यायला लागतात असा तो मशीनचा हिशोब राहातो जेवढा माल निघाला तेवढा माल ते काढून जातात आणि नंतर मग ते गणित लावून घेतात जेवढा क्विंटल तुमचा माल झाला म्हणून हां तेवढे पैसे आपल्याला मग त्यांना द्यावे लागतात त्याच्यानंतर त्या मशीनवाल्याचं झालं मग काम नंतर राहातात मग आपली पोती शिवायची नंतर मग आपल्याला सांगायला लागते गडी मग ते पोते शिवू लागते ट्रॅक्टर असला की ट्रॅक्टरवाल्याला बोलवावं लागते मग तो ट्रॅक्टरवालाही दोन सोबत गडी आणतो तेही पोत्याप्रमाणं पैसे घेते दहा रुपये कट्टं पोतं काय जो हिशोब असते तो त्या पोत्याप्रमाणं तो वावरात टाकून देते ट्रॅक्टरवाल्याची मजूरी भाडं वेगळं द्यायला लागते आणि तो तिथं इथनं समजा ट्रॅक्टर आत टाकते घरी आल्यानंतर घरी काढून देते त्यांना अशा हां अशाप्रकारे तो माल घरी येते